बोला बोला नमस्कार

कशामध्ये घेतली अॅडमिशन तुम्ही

पुढे काय करायचं आहे मग अॅडमिशन झाल्यानंतर नाही इन्जिनिअरिंगमध्ये करायचं असेल तर सायन्स घ्यावं लागेन तुम्हाला हो डी एड करता येते आर्टनंतर तुम्हाला मराठी येऊ सांस्कृतिक आणि इंग्लिश मागू इंग्लिश मागू शकता तुम्ही राज्यशास्त्र पॉल्टिकल सायन्स असे विषय घ्यायचे मग ह्याच्यापुढे बी एड वगैरे मग ते तुम्ही करू शकता

नाही त्याच्यामध्ये काही लावावं नाही लागेन पैसे घेतल्यानंतर मग कॉलेजमध्ये रेग्युलर कॉलेज चालू आहे ना मग सिलॅबस कंप्लीट झाल्यानंतर मग जाऊन बी एड करा तोपर्यंत हो पिरेड रेग्युलर होतात अजून काही विचारायचंय ठीक आहे नं डी एड डी एड करू शकता हे झाल्यानंतर आर्टमध्येही करू शकता ठीक आहे ठीक आहे रेग्युलर कॉलेज बिलेज करजा